शिक्षक लोकं तर आता म्हणजे आता काही पुस्तकातील जे असं ते ते तर शिकवतातच पण म्हणजे म्हणजे ज्याच्या पुस्तकातील जे अभ्यासक्रम असतो तो म्हणजे शिकवणं त्यांचं भागच आहे आणि ते ते तर सर्वच शिक्षक लोकं शिकवतात आणि म्हणजे जे काही विषयात परिसर अभ्यास भूगोल इतिहास मराठी गणित इंग्लिश हे सर्वांचं तर हे सगळं शिकवतात विज्ञान वगैरे हे सगळं शिकवतात तर माझं म्हणणं असं आहे अशा काही गोष्टी शिकवल्या पाहिजेत म्हणजे शाळेमध्ये तर आपल्याला शाळेमध्ये आपण अशा गोष्टी शिकवतो शिकू शकतो की आपल्याला वळण लागू शकते नीट प्रकारे आणि आपल्याला बोलण्याची पद्धत समजू शकते कोणाशी कसं बोलायचं कोणत्या मोठ्या माणसाचा कसा मान राखायचा आणि लहान माणसाशी कसं बोलायचं असं आपल्याला म्हणजे त्या गोष्टी समजायला लागतात शाळेमध्ये आणि अशा काही इतर गोष्टी म्हणजे आपल्या शाळेमध्ये फक्त राहून जातात तर आठवणी म्हणजे आपण शाळेमध्ये ज्या आपल्या मैत्रिणीसोबत किंवा शिक्षकांसोबत म्हणजे चांगल्याप्रकारे गमवलेला वेळ असतो तो राहून जाते आणि काय बाकी म्हणजे राहिलेल्या आपल्या आठवणी राहून जातात काही शिक्षकांसोबत तर आपली मैत्रीही होऊन जाते आणि म्हणजे आप आपले आपण एखादी शिक्षिका किंवा एखादे गु गुरुजी असतील तर त्यांच्याशी आपल्याला असं बोलावंसं वाटते किंवा आपले आई बाबासारखी फीलिंग्स येते त्यां त्यांच्यामध्ये म्हणजे की आपल्याला म्हणजे ते चांगल्याप्रकारे पाहतात किंवा आपल्याला त्यांची मुलगी म्हणून बघतात तर म्हणजे चांगल्याप्रकारे शिकवतात किंवा इतर बाहेरच्या गोष्टीही सांगतात चांगल्याप्रकारे ज्ञान देतात तर आपल्याला ते आवडायला लागतात अशाप्रकारचे म्हणजे काही गोष्टी आहेत जे म्हणजे आठवणी म्हणून शाळेमध्ये राहून जातात